कोविड नायन्टी कोविड नायन्टीच्या महा महावारीमुळे सग् सगळ्याच दुनियेवर परिणाम झाला आहे तसं जर म्हणायचं म्हटलं तर आमच्या क्षेत्रातील प्रवास आणि पर्यटनावर खूप परिणाम झाला आहे जेव्हा कोविड नायन्टीन सुरू झाला होता तेव्हा सगळे बस बस अॅटोज् जेवढे वाहनं असतील तेवढे सगळे बंद होते जेणेकरून आम्हाला कुठेही जाता येत नव्हते जसं की घरीच राहायचं आणि जसं बाहेर सपोज जायचं म्हटलं तर स्वत च्याच गाड्या वगैरे असं जेणेकरून त्या गाड्याही आम्हाला भेटत नव्हते आणि अॅटो रिक्षा टॅक्सी हेच काही लागत नव्हतं आणि बाहेर पर्यटनासाठी फिरायला जायचं म्हटलं तर कोविड नाइन्टीनच्या काळात पर्यटनावर अ पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती जेणेकरून सर्वसाधारण माणूस कुठेही फिरूही शकत नव्हता बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि काही करू शक शकत नव्हता जेणेकरून तो माणूस घरीच राहायचा याच्यामुळे खूप परिणाम झालेला आहे